वार्षिक जत्रा तसा मूळचा मी नळदुर्ग तालुका तुळजापूर गावचा आहे तर नळदुर्गमध्ये एक मोठ्ठी खंडोबाची यात्रा भरते मैलारपूर नावाचं छोटा भाग आहे गावापासून एक मैलाच्या अंतरावर त्याला मैलारपूर म्हणतात तिथं खंडोबाची यात्रा पौष पौर्णिमा पौष महिन्यामधली पौर्णिमा पौष पौर्णिमेला यात्रा भरते आणि पंचक्रोशीतले लोक तिथं येतात आम्ही लहान असताना या यात्रेमध्ये जायचं तिथं खोबरं असं उधळलं जायचं येळकोट येळकोट घे या नाम नामाचा मोठा जयजयकार करून खोबरं उधळलं जातं आणि प्रदक्षिणा घातली जाते खंडोबाच्या काठ्या गावोगावच्या आलेल्या असतात खंडोबाचा छबिना निघतो आणि पालखीमध्ये खंडोबा बसवू एका मंदिरापासून दुसऱ्या मंदिराला एक प्रदक्षिणा पूर्ण होते आणि या का हा जो कालावधी आहे ह्याचा छबिन्याचा हा छबिना साधारणतः एक चार ते पाच तासाचा छबिना असतो आणि छबिना बघण्यासाठी सर्वपंचक्रोशीतील लाखो लोक तिथं जमलेले असतात आणि हे खंडोबाची यात्रा अतिशय महत्त्वाची आहे या खंडोबाचं जन्मस्थान आहे नळदुर्गच्या किल्ला नळदुर्गच्या किल्ल्याच्या पाठीमागे ती मूर्ती सापडलेली आहे आणि त्या मूर्तीच मूर्तीची स्थापना नळदुर्गमध्ये झाली आणि तोच खंडोबा अंदूरला पण असतो दोन महिने नळदुर्गला आनि आठ महिने अंदूरला